बुलढाणा जिल्हा हा सांस्कृतिक परंपरा किंवा या बाबतीत अगदी समृद्ध आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जसं संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्येच येतं आणि इतरही काही गोष्टी आहेत ज्या ज्या आपण म्हणू शकतो की जिल्ह्याच्या अस्मितेला हातभार लावत आहेत आणि बरेच काही परंपरा आहे सण उत्सव आहे जे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात त्याचप्रमाणे सिंदखेडराजा म्हणजे जिजाऊंचे जे जन्मस्थळ आहे ते सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि दरवर्षी त्यांच्या जयंतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर तिथे शोभायात्रा निघते एव्ह एव्ह तसंच शिवजयंती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि अशाप्रकारे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक परंपरा ज्या आहेत जे अनेक सण आहेत ते मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात